शास्त्रीय गाण्यावर नृत्य करण्यासाठी एखाद्या कलाकराला शारीरिक क्षमता ही खूप जास्त महत्त्वाची असते कारण त्याच्या शारीरिक हालचालींवर त्याचं पूर्ण नृत्य ठरलेलं असतं त्याची क्षमता आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्यासाठी त्याने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे योग्य आहार घेतला पाहिजे योग्य पद्धतीने पाणी पिलं पाहिजे बॉडी बॉडीला कोरडेपणा न पडता त्याने खूप छान पद्धतीने आपल्या शरीराची आरोग्य व शष्टी आहे ती व्यवस्थित छान ठेवली पाहिजे आणि शास्त्रीय ग शास्त्रीय गाण्यावर नृत्य करणं म्हणजे एक पद्धतीची कलेची सेवा करण्यासारखं आहे शास्त्रीय गाण्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे भरतनाट्यम कथ्थकमध्ये आपल्याला विविधता बघायला भेटते भरतनाट्यममध्ये मुद्रा असतात तसेच कथ्थकमध्ये तोडे असतात ज्यावेळेला तोड्यांचे आपण सराव करत असतो त्यावेळेला आपली खूप सारी ऊर्जा जी आहे आपल्याला वापरारावी लागते त्यामुळे शारीरिक क्षमता ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपण आपल्या शरीराला नियमितपणे छान एका व्यवस्थित आहाराने व्यवस्थित भरपूर पाणी पिऊन आणि व्यायाम करून छान पद्धतीने आपण त्याचे योग्य पद्धतीने काळजी घेऊन आपण आपल्या शरीराची क्षमता वाढवू शकतो त्यात सुधारणा करू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपल्या शरीरावर काम करून छान पद्धतीने सुधारणा करू शकतो